शालेय शिक्षणानंतर सर्व विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात शहरामध्ये जातात आणि काही विद्यार्थी हे आपले वडिलोपार्जित जे व्यवसाय राहतात ते व्यवसाय रीतसर चालू ठेवतात परंतु काही विद्यार्थी हे परिस्थितीच्या अभावी आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाही ते विद्यार्थी आपल्याला मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवतात शिक्षण आणि व्यवसाय ह्या दोन्ही वेगवेगळ्या बाजू असून त्यानुसार विद्यार्थी आपापल्या परीने आपापला मार्ग निवडतात बरेचसे विद्यार्थी हे नोकरीच्या नोकरी चांगल्या प्रकारच्या नोकरी मिळवून आपला उपले उपजीविका भागवतात बरेचसे विद्यार्थी हे आपल्या वडिलोपार्जित काही व्यवसाय राहतात त्या व्यवसायामध्ये वडिलांना मदत करून किंवा त्यामध्ये काही आपली वेगवेगळ्या कल्पकता आणून आपला व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतात परंतु परिस्थितीचे अभावी बरेचशे विद्यार्थी शिकू शकत नाही असे विद्यार्थी आपल्या परिस्थितीला अनुसरून किंवा आपल्या आपल्या आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये जे छोटे मोटे उद्योग राहतात त्यामध्ये कामाला जातात आणि आपला उदरनिर्वाह भागवत असतात अशा प्रकारे अशा प्रकारे हे विद्यार्थी सुद्धा आपापली जीविका आपापल्या परीने भागवत असतात